नागपूर जिल्ह्यात रोजगाराची म्हणा किंवा उपजीविकेची ही अनेक मुख्य साधने आहेत जसं जर नागपूर जिल्ह्यामध्ये यांना रोजगाराची संधी प्राप्त करायची असेल तर कृषी आहे म्हणजे शेती करू शकतात उद्योग आहे स्वतःचा एक व्यवसाय नवीन खोलू शकतात ज्यामध्ये त्यांना खूप जास्त प्रॉफिट होईल म्हणजे जर स्वतःचा बिजनेस करू तर ऑब्विअसली सर्वात जास्त प्रॉफिट तर स्वतःच्या बिजनेसमध्येच असते सेवा करू शकतात कुठे ऑस्पिटलवद्देमध्ये वगैरे स्वतःहून सेवा किंवा स्वतः असा काही बिजनेस करू शकतात ज्यामुळे ते स्वयंरोजगार दुसऱ्यांना पण देऊ शकतात आणि हो लोक सरकारी नोकरीलाच जास्त प्राधान्य देतात खाजगी नोकरीला नाहीच देत कारण लोकांना असं वाटते की नाही आहे हे सरकारी नोकरीच ला राहिली पाहिजे सर्वांना कारण सरकारी नोकरीमध्ये खूप सारे स्कीम्स असतात फॅसिलीटीज अवेलेबल असतात ज्या ज्यांच्यामुळे त्यांना खूप फायदा होतो आणि आजकाल जर कोणी मुली बघायला वगैरे पण जाते तर मुलीवाल्यांना पण सरकारी नोकरीवालाच मुलगा हवा असतो तर आजकालचे लोक हे न् सरकारी नोकरीलाच जास्त प्राधान्य देतात आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीही खूप जास्त वाढत आहे असं मला दिसते कारण मी बघते तर जिकडे तिकडे इंजिनियर झालेय पॉलि झाले आहे ते इतके शिकूनसुद्धा इकडे जॉब त्यांना मिळत नाही आहे रोजगार नाही आहे बेरोजगारी ते घरी रिकामटेकडे बसले आहेत त्यांना जॉबच अवेलेबल नाही आहे इतकं शिकून त्यांचा काही फायदाच नाही आहे तर त्यासाठी मी एक सुचवणार की त्या म्हणजे आता आपल्याकडे पर्याय नाही आहे जर आपल्याला जॉब मिळत नसेल आपण बेरोजगार आहोत तर आपण त्या त्यासाठी काही आपल्यामध्ये जो टॅलेंट आहे आपण स्वतःहून म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करू शकतो ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त नॉलेज आहे खूप जास्त हे आहे खूप जास्त आवड आहे त्यामध्ये आपण ते व्यवसाय करू शकतो त्याच्याने आपल्याला म्हणजे आपण आपल्याला रोजगार मिळेल